मला वाटते की भारतात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात सुधारणा होण्याची गरज आहे खासकरून सुलभता आणि परवडण्याची गरज आहे गरीब लोकांना सुलभ आणि उच्च गुणवत्ता चिकित्सा सेवा मिळण्याची संधी नाही माझ्या मते अधिक व्यापक आणि सुलभ रुग्णालय प्रदान करण्याची आवश्यकता आहे विशेषतः गावांमध्ये भागात गावांमधील भागात हे साध्य करण्यासाठी सरकारी आणि गैरसरकारी संस्थांना संवेदनशीलता आणि विशेष विशेषतः आधुनिक तंत्रज्ञानिक विशेषज्ञांचा उपयोग करणे आवश्यक आहे अधिकांश लोकांसाठी उपलब्ध आरोग्यसेवा संपूर्णपणे पोहोचवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची सुधारणा आणि अधिक सार्वजनिक खाजगी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे सुदैवाने कोविड महासाथीत मला आणि माझ्या कुटुंबाला कोविडचा संसर्ग झाला नाही परंतु या काळात सामाजात एकाच वेळी कोविड संक्रमित व्यक्तींची संख्या वाढत असल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक चिंता आ आ होतीच या काळात देशाची आरोग्यव्यवस्था सुधारली आणि देशाच्या आरोग्यव्यवस्थेचं जगभरातून कौतुकही झालं मी पहिल्या पहिल्यापासूनच मुंबई शहरात राहत असल्यामुळे आमच्या भागात आरोग्यव्यवस्था सुरळीत आहे परंतु माझं जे गाव आहे तेथे उच्च स्तरातील उपचार उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे गावातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं तर मला असं वाटतं की देशातील प्रत्येक गावात उच्च स्तरातील उपचार उपलब्ध होतील असे हॉस्पिटल उभारण्याची उभारण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे वृद्धांना आणि लहान मुलांना आजार आजारामुळे होणारा त्रास कमी होईल